किडे वगैरे चावल्यावर कोणते औषध वगैरे लावतात त्याबद्दल मला जास्त माहीत नाही पण जसं मधमाशी चावली तर त्याच्यावर आपण आपलं मातीचं तेल म्हणजेच रॉकेल लावतो ते किडे वगैरे येऊ नये म्हणून ते रॉकेलमधे बुडवून ते लाइटवर पण लावतात जेणेकरून ते किडे येत नाहीत साप वगैरे चावला तर जिथे चावलंय त्याच्या वरच्या भागाला टाइट पट्टी बांधून ते त्याच्यातून जे विष असतं ते कोणीतरी कश कशाने तरी म्हणजे तोंडानी किंवा कशाने शोषून घेतात हे आपलं घरगुती उपाय करतात म्हणजे जेणेकरून विष बाहेर निघून जातं आणि आपण त्याच्यावर नंतर आरामात उपचार करू शकतो नाही तर ते विष पूर्ण शरीरामध्ये भिनलं जातं मच्छर वगैरेसाठी ओडोमॉस वगैरे लावतात आणि बाकी काही कीटक असे एवढं माझ्या लक्षात तरी नाही आहे कारण तेवढं मी बघितलेलं नाही आहे तर घरगुती उपाय आहेत पण ते थोडे आपले जे वयोवृद्ध लोकं आहेत ते लोकं घरगुती उपाय करतात पण जास्त करून लोकं आजकाल लगेच दवाखान्याला डॉक्टरला व्हिजिट करतात